मी मागच्या महिन्यात आहे ना एलीडीचा एक हुम थिटर दे घेतला होता काय जबरदस्त आहे तो हुम थिटर त्याच्यात डॉल्बी साऊंड सिस्टम आहे इको मोड आहे माइक आहे परत लाइट आहे परत त्याला बोलताना तुला उठवून जावया जायला नाही लागत कारण तेला एलेक्सा दिलेली आहे एलेक्साला फक्त सांगायचं का ते तुझं काय असेल तो गाणं व्हिडिओ प्ले करते हां प्लस त्याला चार स्पीकर आहेत हां आणि जबरदस्त लाईटींग आहे आणि चार स्पीकर मी चार कोपऱ्यात ठेवलेत काय एक नंबर वाजतात ते स्पीकर वरतून त्याला ब्लुटुत कनेक्शन आहे वायफाय कनेक्शन आहे आणि नुसता फोन आहे ना त्याच्यावर ठेवलास ना का तो फोन त्याला कनेक्ट होतो आणि तू त्याला घेऊन बसलास ना तर एलेक्सा ऑन केलास ना का तुला असं वाटतं का मी थेटरला बसलेलो आहे आणि प्लस त्याला इको मोड कॉड आहे प्लस त्याला चार्जर आहे एवढा छान होम सिष्टम आहे ना का लावलास ना तर असं वाटतं का थेटरची फीलिंग येते तुला तो डीजेला टफ देणारा होम थेटर आहे एक नंबर डी जेला टफ देतो तो चार साईडला चार लावलास ना स्पीकर त्याच्यात सुंदर अशी लाईट येते आणि प्लस पिच्चर असा दिसतो ना का तुला असं वाटेल का मी थेटरमध्ये बसलेलो आहे तोम तो होम थेटर खरं सांगू मला आणि माझ्या घरच्यांना खूप खूप खूपच आवडलेला आहे